हो मी नाणी जी असतात त्यांच्या संग्रहाला भेट दिलेली आहे अतिशय दुर्मिळ नाणी आ तिथे मला बघायला मिळाली म्हणजे अगदी आपल्या पूर्वजांच्या काळातील म् वेगवेगळ्या आकारांमध्ये नाणी आहेत ती वेगवेगळ्या रुपयांमध्ये ची ती नाणी आहेत म्हणजे आता चार आणे पाच पैसे हे आता ब् बघायलासुद्धा मिळणार नाहीत आत्ताच्या पिढीसाठी अशा मी एका संग्रहाला नाणीसंग्रहाला ला भेट दिलेली आहे आणि तिथे मला खूप दुर्मिळ दुर्मिळ अशी नाणी बघायला भेटली तिथे आणि ती नाणी मी म्म् हात लावून प् मला ती नाणी ब् पाहता आली मग प्रत्यक्ष हातात घेऊन खूप वजनदार ती नाणी होती आणि ती नाणी जी म् पूर्वीच्या काळी न् नाणी न् चांदीमध्ये असायची अशी व् खूप अतिशय वजनदार अशी ती नाणी होती आणि न् परत त् सा साईज पण म्हणजे वेगवेगळ्या आकारांमध्ये पण होती ती नाणी काही नाणी ज् चौकोनी आकारामध्ये होती काही षटकोनी आकारामध्ये होती काही गोल होती अशी वेगवेगळ्या आकारांमध्ये नाणी म् मला पाहायला मिळाली आहेत म्हणजे माझ्या पूर्वजांच्या काळातील ग् ते पाहून मला खूप छान वाटलं आनंद वाटला ती नाणी पाहत असताना आणि ते स् संग्रहालय मला खूप आवडलं खूप छान वाटलं मला ते संग्रहालय पाहून